तुमच्याकडे जेल्लरीचं सामान मिळते का हो का सगळी वस्तू म्हणजे क्रीम वगैरेपासून हां हो का कुठे आहे दुकान

हो का मला लग्नाचं सामान हवं होतं अन् हळदीचं असं बनजींपासून सगळं हं कितीपर्यंत भेटंल होलसेलचा रेट आहे का हां हो का बरं कुठं कुठं आहे दुकान सराफा रोद हां बरं ठीक आहे ना मग तसं ते आहे पंधरा हो पंधरा मे मिळंल ना कारण की मी ते दुसरं दुकान बघितलं पण ते होलसेलचा भाव नव्हता रक्कम जास्त होईल ना बरं पाहू ना कितीपर्यंत होते तर हो का

बरं पाहू ना मग अजून ते खूप जण सामान घ्यायचं आहे हां पार्ललवाली वगैरे भेटंन का म्हणजे तुमची मैत्रीण वगैरे बरं ठीक आहे मग